धार्मिक आणि सांस्कृतिक आहे गुढीपौर्णिमा आहे त्यादिवशी पूजा केली जाते काडीला साडी वगैरे लावून आणि हे नवीन लग्न झालेलं जोडपं करतात आणि वटपौर्णिमासुद्धा आहे म्हणजे नवीन नवीन लग्न झालं असलं की ते उपवास करतात आणि मग एका वडाच्या झाडाची पूजा करतात नवीन साडी वगैरे घालून शृंगार करून जातात आणि त्याला धागा बांधून त्याची पूजा करतात अजून दिवाळी आहे दिवाळीमध्ये दिवे लावतात घराबाहेर आणि फटाके फोडल्या जाते आणि खूप मस्त छान घरी पुरणपोळी वगैरे चांगला सण केला जातो होळी आहे होळीमध्ये रंगीबेरंगी कलर खेळतात आणि मग मस्त घरी येऊन छान जेवण करतात त्या पण दिवशी सण असते तर घरी काही बनवलं जाते अजून भाषा दिवस असते त्यादिवशी स्कूल अँड कॉलेजेसमध्ये भाषा दिवस साजरा केला जातो म्हणजे त्याच भाषेमध्ये जसं मराठी भाषा दिवस आहे त्या भाषेमध्ये पोवाडे भजन वगैरे बोलल्या जातात कविता बोलल्या जातात भाषणे दिली जातात आणि छान प्रकारे मनोरंजन होते आणि केलं जाते